हॅलो मी अनुराधा अरविंद सत्रे बोलते आहे सांगलीमधून श्री साई ट्रॅव्हल्सला फोन लागला आहे का हां हां हां सर आम्ही आम्ही एका अपारमेंट मी आम्ही सांग बालाजीनगर येथे अपारमेंटमध्ये राहतो आम्ही सर्व अपारमेंटमधील सदस्यांनी एक ट्रीप नियोजित केली आहे तर त्यासाठी आम्हाला तीन ट्रॅवल्स लागणार आहेत मग त्यासाठी मला त्या संदर्भात मला तुमच्याशी थोडे बोलायचं होते तुम्हाला आत्ता वेळ आहे का मग आत्ता आपण बोलले तर चालेल ना ओके ठीक आहे मग आम्ही सर्वजण तीन दिवसा तीन रात्र व चार दिवस दिवसांची ट्रीप आयोजित केली आहे यामध्ये आम्ही गोकर्ण उडपी बेंगलोर या ठिकाणी जाणार आहे तर तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल्सला आम्हाला देऊ शकाल का ओके मग या सर्वसाधारण अंतर अंतरा अंतराचे बिल बिल किती होईल ओके मग ह्यासाठी तुम्ही आम्हाला तुमचे ड्रायव्हर प्रोव्हाइड करू शकाल का ओके जर तुमच्याकडं ड्रायव्हर अवेलेबल नसतील तर आमच्या अपार्टसमेंट्समध्ये खूप खूप सारेजण ड्रायव्हर आहेत आम्ही त्यांना तुमची बस चालवायला देऊ शकतो का ओके आम्हाला आत्ता या आठवड्यातील सोमवारपास सोमवारी जायचे आहे आणि आम्ही रिटन गुरुवारीस दुपारपर्यंत येऊ हो हो चालेल चालेल मला तुमचे होणारा या तीन दिवसासाठी होणारा खर्च मला व्हॉट्सॲप नंबरवर सेंड करता का हो हो चालेल मी एकदा आमच्या अपार्टमेंटमधील सर्व सदस्यांशी बोलेन तुम्हाला मा आमचं कन्फर्म कळवते ओके थँक्यू